आपण सकाळी उठून जेव्हा रांगोळी काढतो त्या रांगोळीचं महत्त्व हे लक्ष्मीला पावन आहे आणि त्यानंतर आपण आंघोळ करून जेव्हा सूर्याला पाणी देतो हे सूर्याला पाणी देणं खूप पारंपरिक पद्धत आहे सूर्यदेवाला पाणी वाहणं एक एक आपल्या मनाला शांती वाटते आणि त्यानंतर आपण जेव्हा देव देवळामध्ये आपण पूजा करत असतो घरच्या मंदिरातली तेव्हा आपलं मन इक खूप प्रसन्न वाटते आणि आपण आपल्या मंदिरामध्ये देव धुत असताना आपण त्याचं देवाला लावलेलं कुंकू आपल्या कपाळाला लावतो याचा अर्थ असा की आपण देवाला कुंकू लावले ते आपल्या आपण कपाळाला कुंकू लावतो त्यानंतर मंदिरात जाऊन आपण देवाचं जे जानवं घालत असतो गळ्यामध्ये आपण देवाचे उपवास करत असतो त्यामुळे देवाला प्रसन्न करत असतो देव हा एक छान असं म्हणजे प्रसन्न वाटण्याची स्थिती आहे आपण घरी जेव्हा अगरबत्ती लावतो तेव्हा घर असं प्रसन्न वाटते आपल्याला छान वाटते याचं म्हणजे देवाचं के केलं तर कुठे ना कुठे आपल्याला त्याचं फळ मिळत असते देवाचं केलं की ते म्हणजे असं उपवास केला तर असं वाटते की आपण किती पुण्य केलं असं वाटते त्यानंतर